यूतटूबवरती मादुरी मादुरी रेसिपी म्हणून आहे त्यामध्ये मराठीमध्ये ती सर्व माहिती सांगते अशा अशा प्रकारे अशी अशी वस्तू किंवा लिमिटमध्ये बोलायचं असं सांगते आणि जेणेकरून काही हानी नाही पोचणार आणि या या टायमापर्यन्त हे हे करावे अशा अशा टायमात हे हे टाकावे ते टाकावे जर आपल्याला एखाद्या वेळेस ढोकळा करायचा असेल तर ढोकळ्यामध्ये बेसन रव्याचापण होतो बेसनामध्ये रवा आणि एक वाटी रवा आणि एक वाटी बेसन मिसळ त्याच्यामध्ये च्यामध्ये लिंबू किंवा हां इनो किंवा लिंबू टाकावे आणि चांगला तऱ्हेने एकाच दिशेनी घोटून ठेवावे आणि ते पूर्ण मिश्रण टाकून द्यावे त्याच्यानंतर गॅसवर शिजवावे अशा प्रकारे चांगल्या तऱ्हेने मादुरी रेसिपी म्हणून चॅनल आहे त्यामध्ये अनेक माहिती चांगल्या तऱ्हेने देते